जुन्या आणि नव्या माध्यमांमध्ये ए माध्यमांमध्ये बरच बरेच बऱ्याच फ बरेच फरक आहेत कारण जुनी जी न्यूज चॅनलची माध्यम होती त्या काळात त्या काळात एकच मला वाटते दूरदर्शन आणि सह्याद्री हे दोनच चॅनल्स बातमीचे जे ना जे जेथून आपल्याला बातम्या कळायच्या हे मला वाटतं आहे दोनच होतं आणि आकाशवाणी आकाशवाणी दिल्ली केंद्र आणि इतर बाकीची काही केंद्र त्या काळात मला त्या काळात मराठी पेपर जे यायचे हे साधारणपणे दुपारी चार वाजता यायचे चार चार साडेचारला दुपारी वर्तमानपत्र शहरामध्ये यायचे आणि मग बातम्या कळायच्या पण हल्लीच्या हल्ली अनेक गोष्टी आता बदलल्या आहेत की प जसं एकतर न्यूज मीडिया चॅनल्स हे खूप मोठ्या प्रमाणावर पूर्वी एखाद दोन असायचे आता त्याला मोजमाप नाही पाच काय सहा काय सहा काय मराठी असू दे हिंदी असू दे आणि इतर भाषेतलेही न्यूज चॅनल्स भरपूर निघाले आहेत त्याचप्रमाणं आता इंस्टाला खूप फॉलोअर इंस्टाग्राम फेसबुक सुरू केल्यापासून इंस्टाग्रामला फेसबुकला त्यानी स्वतःचे न्यूज मीडियावाल्यानी पेजेस काढून त्यानी स्वतःचे तिथं चॅनल्स तयार केलेत त्यामुळं हल्ली हे खूप सोपं झालं लोकं बसल्या बसल्या आज मोबाईलमध्ये बसल्यावर म्हणजे मोबा घरी कुठेही जरी जगाच्या टोकावर असले तरी आज मोबाईलवरती बातम्या कळतात पूर्वी अँड्रॉईड मोबाईल ही संकल्पना नव्हती पूर्वी बटणाचे साधे मोबाईल असायचे मोबाईल तर नव्हतेच घरात काही ठराविक घरात काही लोकांकडं लँडलाईन होते ज्या काळात त्या काळात ज्यांची परिस्थिती खूप उत्तम म्हणजे त्यांच्या घरात लँडलाईन अशा गोष्टी त्या काळात होत्या आणि लोकल कॉल होते काही बाहेर पण अदरवाईज त्या काळात अशा सुविधा कुठल्याच नव्हत्या जुन्या जर आपण बघितल्या सह्याद्री किंवा ह्या न्यूज चॅनल तर त्या ठराविक वेळेतच मला वाटते सह्याद्री संध्याकाळी सातच्या बातम्या रात्री साडे नऊच्या बातम्या ह्या मुख्यत्वे करून दूरदर्शनला सकाळी दहा दुपारी बाराच्या बातम्या असायच्या त्यानंतर मला वाटते संध्याकाळी सहा आणि रात्री परत दहाच्या बातम्या पण आता तासा तासाला बातम्या प्रत्येक चॅनलवर तासा तासाला हेडलाइन्स येतात पूर्वी हा तासा तासाला हेडलाइन्स वगैरे येणं काही हा प्रकार नव्हता यूटूबवर लाईव न्यूज मीडियावाल्यानी स्वतःचं चॅनल्स ओपन करून यूट्यूबवरनं लाईव आपल्याला तिथं आता बघता येतं अशा अनेक सोयी आता तिथं त्याने उपलब्ध करून दिल्या त्याचप्रमाणं तुम्ही असं म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं मोबाईलवर बसल्या बसल्या तुम्ही आता आज जगामध्ये कुठेही काही घडलं ते की आपल्याला एका क्लिकवर आपल्याला मोबाईलमध्ये ही बातमी कळते पण आता अशा अनेक गोष्टी ह्या काळात बदलल्या गेल्या ह्याचा एक फायदा असं झाला की आपण पूर्वी आपल्याला बातमी कळायला एखादी बातमी समजायला उशीर व्हायचा पूर्वी पत्राद्वारे एखादी व्यक्ती समज घरातली कोणी दुःखद निधन झालं तर पूर्वी पोस्टाच्या माध्यमातून तार करायचे ही तार पटकन जायची पण आता तसं नाही आता तार केल्या मन केल्यानंतर ती व्यक्ती त्या व्यक्तीला ती तार पोचून तो येईस्तोपर्यंत वेळ झालाच आता एका क्लिकवर तुम्हाला त्या व्यक्ती ती जी माहिती आहे ती तुम्हाला एका एका क्लिकवर कळते त्यामुळे अशा अनेक फायदे आज झाले सोशल मीडियाचा हा उपयोग खूप त्यामुळं झाला जगाच्या कुठल्याही टोकावरची माहिती आपल्याला एका झटक्यात आपण कुठल्याही जगाच्या टोकावर असू तरी आपल्याला ती बातमी कळायला लागली म्हणजे मी अमेरिकेत आहे आणि मला भारतामधल्या महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यात काय चालू आहे हे मला सॅनफ्रान्सिस्कोमध्ये बसून कळतं म्हणजे इतके आज सोयी इथे उपलब्ध झालेले आहेत खरं तर ही खूप चांगली गोष्ट आहे या अनेक गोष्टी या बऱ्याच गोष्टी बदलल्या गेल्या काळ बदलला अनेक गोष्टी आज न्यूज मीडियामध्येसुद्धा आज मराठी हिंदी पूर्वी हिंदी न्यूज चॅनल हे एक नॅशनल म्हणजे भारत सरकारच्या अंतर्गत येणारं नॅशनल दू दूरदर्शन वाहिनी पण ती त्या भाषांमध्ये म्हणजे बंगाली तमिळ हिंदी अशामध्ये आता प्रत्येक चॅनल्स झी असू दे किंवा ए बी पी असू दे या सर्व लोकांनी स्वतःचे चॅनल्स काढून त्या त्या राज्यातल्या त्या त्या लोकल लँग्वेजनुसार त्यानी चॅनल्स काढले असे अनेक बदल झाले तासा तासाला बातम्या आता आपल्याला कळतात कुठे काय कुठे कुठल्या गोष्टी चालल्या त्या कळतात अशा अनेक गोष्टींमध्ये आपल्याला हा आता बदल आपल्याला दिसून येतो हाच हाच बदल हा आता पुढच्या काळात तर ह्याच्यापेक्षा आणि काही बदल यात होतील असं मला वाटतं त्यामुळं बघू हे सर्व बदल ह्यामुळे घडलेत आता हे पुढचे बदल काय असतील काही कल्पना नाही पण चांगी नक्कीच चांगले बदल असतील अशी आशा धरतो